स्त्रियांच्या ऋतूकालाकडे अलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आता पूर्वीसारखे वातावरण राहिलेले नाही पूर्वी स्त्रियांच्या ऋतूकालाकडे फार वेगळ्या नजरेने पाहायचे त्याच स्त्रियांना वेगळे बसवायचे त्यांच्या हातून कुठल्याही काम न करणे त्यांचा स्पर्शदेखील दुसऱ्या व्यक्तीस न होणे अशा प्रकारची त्यांना ट्रीटमेंट मिळायची परंतु आता तसे राहिलेले नाही आता शिक्षणामुळे शहरी भागात तरी कमीत कमी स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे आता स्त्रियांना वेगळे बसण्याची आवश्यकता नाही एवढेच नव्हे तर जी स्त्री काम करते आणि त्यांचा ऋतूकाल आलेला आहे तरीही त्यांचे काम चालू राहते त्यांचा जॉब चालू असतो नोकरी चालू असते त्याकरता प्रिकॉशन म्हणून काळजी म्हणून आजकाल भरपूर प्रमाणात बऱ्याच गोष्टी आहेत जर स्त्रियांना अंगावरील स्त्राव जास्त होत असेल तर त्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था आहे तीही वयोमानानुसार कमी जास्त प्रमाणात जाणाऱ्या स्त्राव त्यानुसार वेगवेगळ्या कंपनीचे नॅपकिन मिळतात यानंतर जर त्रास जास्त होत असेल पोट जास्त दुखत असेल पोट जास्त दुखत असेल तर त्यासाठीही वेगवेगळ्या मेडिसिन बाजारात उपलब्ध आहेत परंतु काही ठिकाणी याबद्दल पुरेशी माहिती माहीत नसते त्यामुळे अजूनही सर्वजण ते जे अज्ञानी आहेत ते स्त्रियांना अजूनही वेगळे बसवतात पूजा अर्चना चालत नाही इथपर्यंत ठीक आहे परंतु कधीकधी असे वाटते की जर हा ऋतूकाल नसता तर स्त्रियांना कमीत कमी तेवढे चार दिवस आरामाचे मिळाले ही नसते त्यामुळे कधी कधी असं वाटतं स्त्रियांना मिळालेला ऋतूकाल कदाचित ईश्वराचे वरदानच आहे की त्यामुळे तरी कमीत कमी तिला आराम मिळतो